मला आधीपासून पारंपरिकपणे कागदावर पेनने लिहायला आवडतंच पण मी हल्ली वेळ वाचवण्यासाठी लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर जास्त करून टाईप करते लेखन तर तुम्ही कागदावर करा किंवा मोबाईल किंवा लॅपटॉपवर करा तुमच्या मनात जे काही भावना असतील जे तुम्हाला लिखाण करायचं आहे ज्या तुम्हाला एखाद्या लेख लिहून काढायचा आहे अभ्यास करायचा आहे कुणाला काही मेसेज करायचं आहे कोणाला पत्र लिहायचं आहे तर ते तर सेमच राहणार आहे तुम्ही कागदाने एखाद्याला संदेश पोहोचवा किंवा मोबाईल लॅपटॉपवरून ईमेल मेसेजवर पाठवा पण तुम्हाला जे म्हणायचे आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचणं क्लियरली असलं म्हणजे मिळवलं त्यामुळे पारंपरिकपणे आपण जातोय की मोबाईलवरून आधुनिक काळाला आपण धरतोय याला फार महत्त्व नाही आहे असं मला वाटतं आणि आत्ताच्या आधुनिक काळाप्रमाणे आपण चाललं पाहिजे त्यामुळे आता आणि ऑफिसमध्ये काम करताना सुद्धा जास्त करून लॅपटॉप किंवा मोबाईलवर डिपेंड राहावं लागतं अवलंबून राहावं लागतं त्यामुळे मी लॅपटॉप किंवा मोबाईलवरच जास्त करून टाईप करते हो अलीकडच्या वर्षात लेखन खूपच बदललं आहे सोशल मीडियामुळे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या आपल्या तुमच्या रोजच्या जगण्यातल्या भावना हे सगळं व्यक्त करायला तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि त्याच्यावरती आधी जसं औपचारिकपणे आपण लिहीत होतो वरती माननीय खाली तुमचा तुमची आता असं काही लिहावं लागत नाही आता तर जास्त करून कॉपीराईट्सवरती भर दिला जातो म्हणजे हे माझं लिखाण आहे कोणी चोरू नये यासाठी जास्त भर दिला जातो पण अलीकडच्या काळातलं जे लेखन आहे ते जास्त करून खुलेआम बिनधास्तपणे लिहिलेलं वाटतं पूर्वीच्या काळी ज्या औपचारिकता होती ती आता राहत नाही आणि काळ बदलल्यामुळे त्याच्यावर डिपेंड राहण्याची गरजही वाटत नाही हां जिथे आपल्याला काम आहे जिथे आपल्याला प्रोफेशनॅलिजम दाखवायचा आहे तिथे औपचारिकपणे लिहिलं जातं पण अदरवाईज जास्त करून रोजच्या ईमेलमधेसुद्धा सतत ठरलेला मायना पूर्वीसारखा सगळा लिहिला जातो असं नाही पण लेखन खूप बदललं आहे ते आपल्या काळाप्रमाणे माणसांप्रमाणे बदललं आहे आणि ते गरजेचं आहे असं मला नेहमीच वाटतं